आम्हा बायकांना स्वयंपाक करताना स्वयंपाकघरामध्ये भरपूर गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण की स्वयंपाक आम्ही गॅसवरती करतो तर गॅस सुरू बंद करणं किंवा बरोबर आहे की नाही गॅसबरोबर शेगडी जळते आहे की नाही मसाले जे आहेत ते मिक्सरमध्ये बरोबर बारीक झालेत की नाही याची काळजी घ्यावी लागते आहे त्यानंतर आम्हाला भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये मीठ जे आहे ते बरोबर प्रमाणामध्ये झालेलं आहे की नाही ते बघावं लागते जेवण बनवताना सर्वांना आवडेल अशा प्रकारचं आम्हाला जेवण बनवावं लागते याची काळजी घ्यावी लागते प्रत्येकाच्या आवडीनुसार स्वयंपाक करावा लागतो आणि स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक वस्तू नीट ठेवाव्या लागतात जेणेकरून स्वयंपाक करताना ते वस्तू कुठे आहेत त्या लगेच भेटायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छ साफसुथरं स्वयंपाकघर ठेवावं लागते रोज पूसपास करावं लागते